सध्याच्या काळात ज आपल्याला बँकेत सरकारच्या विविध योजनेंचा जर लाभ घ्यायचा असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आधार कार्ड आपल्याला संलग्न संलग्न करण्याची गरज असते किंवा बँक खात्याशी आपल्याला आधार कार्ड जोडण्याची गरज असते आणि आपल्याला प्रत्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यायसाठी ही ग आधार कार्ड प्रत्येक वेळेस महत्त्वाचे आहे आशाच एका वेळेस मी एका बँकेमध्ये कर्जस कर्जासाठी अर्ज केलेला होता त्यावेळेस मला कर्ज मंजूरही झाले आ पण माझ्या आधार कार्ड संलग्न नसल्यामुळे मला त्या योजनेचा लाभ घेता आला नाही मग त्याच्यावरून मी आता म्हणजे एक हे घेतलं की धडा म्हणावा त्याला की आपण प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आधार कार्ड आपलं हे महत्त्वाचं आहे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे इवन आता लहान जन्मलेल्या मुलापासूनचा आधार कार्ड ते म्हातारे माणसांपर्यंत आधार कार्ड आपण आता आपल्यात उपयोगाचाच आहे मग आपल्याला जर बँकेचे किंवा सरकारचे विविध गोष्टींचा फायदा किंवा विविध योजनेंचा फायदा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण बँकेशी आधार कार्ड संलग्न करणं गरजेचं आहे